कूट कुठं आहे रे बा मॅच बघून राहिला का काय म्हणते किती झाला स्कोर वगैरे अच्छा काय मग आपली टीम वगैरे कोणती आहे सी एस के हरली का कायची सी एस के बे काल कशी हरली सी एस के कायचं चीज केलं मग पूर्ण बाँड्रीवर गेली ना ती जवळजवळ गेल्यावर हरली ना काय तो तुमचा धोनी त्याला तर बॅट्स नाही पकडता व्यवस्थित बघ बरं कायचा हेलीकॉप्टर बॉण्ड्रीवर पकडला त्याचा कॅच सूर्यकुमारनं पकडला बघितला नाही का आपली यमाय बघ बरं कशी ठोकून राहिली स्कोर काड बघ बरं यमाय कोणत्या टीमवर आहे तर यमायनं सहा नेले सहा पाहिला का आपल्या सूर्यकुमारचा सुपरशॉट कालच्या मॅचचा मग कशी आहे मग आपली टीम पोलार्डचं माहिती आहे का पोलार्डचा मांडीचा